राज्यातील शिक्षणव्यवस्था विशेष गरजू विद्यार्थ्यांकरिता पुरेशा सुविधा नसण्याच्या काही समस्या आहेत ज्या खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहे कारण की राज्यामध्ये जी शिक्षणव्यवस्था बनवली गेलेली आहे त्यामध्ये विशेषत्वाने जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता काही स् सेवासुविधासुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत ज्यांना स्कॉलरशिप देऊन विद्यार्थ्यांना त्यांचं पुढचं शिक्षण सुरू ठेवता येते तर अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या योजना आहेत ज्यांचा लाभ गरजू विद्यार्थी घेऊ शकतात आणि तसेच काही गरजू विद्यार्थ्यांना दत्तकदेखील घेतले जाते दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण जे आहे ते पूर्ण केले जाते काही गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विशेष सवलती दिल्या जातात आणि त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते काही वेगवेगळी एन जी ओ आहेत समाजकार्यकर्ते आहेत जे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र कार्य करतात आणि त्यांना पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करतात